हॅलो मी आता ओला बुक केली होती तर हो हो मग तुम्ही दीक्षित नगरला या आता तुम्ही कुठे आहे अरे बापरे हिंगण्याला आहे का तर तुम्हाला किती वेळ लागेल तिथून इथे इथ इथपर्यंत ठीक आहे नं हो हो आणि मी काय म्हणत होती की र मला ना इथे जायचंय वर्धमाननगरला जायचंय तर खूप वेळ होऊन जाईन तुम्हाला इथपर्यंत का दहा मिंटात येनार थोडसं लवकर या ना कारण की न मला तिथे प्रोग्राम आहे तर तिथे प्रोग्राम लवकर सुरू होणार आहे तो म्हणून मी तुम्हाला म्हणत होती हो तिथलं टायमिंगच आहे तर हिंगन्यामधून इक दीक्षितनगर यायला तरी किती वेळ लागेल वीस मिंट अरे बापरे ठीक आहे या तुम्हीआणि दीक्षित नगरला हो हो हो तुम्ही आल्यावर ना मला फोन करून द्या